मला पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आवडेल कारण म्हणजे मला पोहायला खूप आवडतं आणि मी आताच एक दोन वर्षे झाली मी पोहणं शिकलेलो आहे माझ्या मित्रांनीच मला पोहणं शिकवलेलं आहे आणि त्यांच्या सोबतच जाऊन जाऊन मी पोहणं शिकलेलो आहे पोहण्यामध्ये एक मला वेगळीच मजा येते जसं मला खेळा खेळामध्ये जशी मजा येते तेवढेच मला पोहण्यामध्ये ही मजा येत राहते आणि एका पोहण्याच्या स्पर्धेत मधील माझा एक वेगळा अनुभव येऊन जाईल मला त्यामुळं मला पोहणं पोहायचं आहे आणि आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन मला अनुभव घ्यायचा आहे जीतो का जी जी जितण्याच्या मला कोणताही हे नाही पण म फक्त मला अनुभवासाठी मला ती स्पर्धा खेळायची आहे पोहण्याची हेच मी बोलू इच्छितो